आम्हाला तुमच्याकडं तुमच्या इकडे फिरायला यायचं आहे फॅमिलीसोबत तर आम्हाला थोडंसं खायचं डिश वगैरे काय काय आहे तुमच्याकडे मिळेल आम्हाला खायसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये फेमस काय आहे

अमरावतीमध्ये काय आहे मग विशेष पाणीपुरी वगैरे मिळेल काय अमरावतीला हां हां हां हां हां

हां शे हां शेगाव शेगाव कचोरीसुद्धा आम्हाला पाहिजे होती हां हो हां हां

मिसळ पाव पण चालेल आम्हाला हां हां आणि द्राक्षमळ्यामध्ये मिसळपाव पण चालेल आम्हाला

पोहे वगैरे पोहे वगैरे नाही मिळेल का अमरावतीला हां हां हां ठीक आहे हां हां हां हां हां हां हां ठीक आहे हां हो ठीक आहे आम्ही येऊन जाईल मग हां हो